हॅलो दिदी हा ऐक ना मी काय म्हणत होते तुला आठवतं आहे का माझं आधार कार्ड कुठे ठेवलं आहेस तू का का नाही आठवतं आहे तुलाच ठेवायला दिलेलं ना शेवटच्या वेळेला मी बरं बरं मी काय सांगते मला आत्ता सध्या त्याची आवश्यकता आहे कारण की पासपोटचा अर्ज भरायला मी इथे आलेली तर माझी ओळखपत्राची जी पावती आहे तीच माझ्याकडनं हरवली आहे तर तर ती मला सापडत नाही आहे तर ती मला पुन्हा मिळवण्यासाठी आहे ना मला आधार कार्डची आवश्यकता आहे म्हणजे त्या आधार कार्डशिवाय ते बोलत आहेत की पुन्हा हे प्रोसेजर ते सुरू नाही करणार करून त्यांना ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी आधार कार्ड लागेलच बोलत आहेत तर आता मला ते सापडत सुद्धा नाही आहे तर मग तू घरीच आहेस तर जरा शोधशील का हो चालेल मला शोधून त्याचं एक फोटो काढून माझ्या या नंबरवर पाठव कदाचित जर काम झालं तर फोटोने काम होईल आणि सोबतच पॅन कार्डसुद्धा बघ जमतं आहे का जे काही तुला सगळ्यात पहिले सापडेल ते मला तू पाठव हो चालेल हरकत नाही आहे तू प बरं कधीपर्यंत पाठवशील मला तुला जर नाही सापडलं तर आईला विचार आई तुला सांगेल की आधार कार्ड नक्कीच ठेवलं कुठे गेलं आहे कारण की त्याच्याशिवाय माझं होणार नाही आणि मी ते रांगेत खूप वेळ झालं उभी आहे त्यामुळे पुन्हा रांग लावावी लागेल आणि वेळ जाईल माझा त्यामुळे जर मला शोधून दिलंस तर बरं होईल आत्ताच्या आत्ता हा बरं हरकत नाही शोध आणि मला कळव बरं चालेल मला लवकरात लवकर संपर्क कर थँक यू